हॅलो श्रावणी मी मिथिला काकू बोलते आहे बाळा माझं एक काम होतं ग तुझ्याकडं हे बघ ते बँक ऑफ इंडियाचं ते काहीतरी ऑनलाईन असतं आहे ना ते मला करायचं आहे अगं काय झालं आहे त्या माझ्या मोबाईलवर ना एक मेसेज आला आहे तो काय कळत नाही मग त्या शेजारच्या राजाला विचारलं तर तो म्हणाला काकू आधार जोडा म्हणजे ते काय असतं आहे गं मला ना मेलं त्यातलं काही कळत नाही अगो हं दादानं घेऊन दिला आहे फोन काय काय मेसेज येत असतात काही समजत नाही मी आपलं ते व्हॉटसअप आणि यूट्यूब बघते फक्त आला आहे काहीतरी मेसेज तर तो म्हणाला लिंक करा आधार लिंक म्हणजे काय असतं आहे ग ते मग मला जरा तू मदत करशील का म्हणजे काय कसं जोडायचं काय जोडायचं ते जरा सांगशील का जोडायचं म्हणजे बँकेत जायला लागतं का गं कागदपत्र काही द्यायची आहेत बरं मग तिथं काय अर्ज बिर्ज भरायला लागतो का मग येशील का तू माझ्याबरोबर बरं बरं हरकत नाही हो आणि अगं ते ना तर आमचं पूर्वीचं बरं होतं बाई हे मेलं अगं आणि म्हणे पैसे कट होतात म्हणे अगं ते काहीतरी घातलं की ते अर्ज भरल्यावर पैसे कट होतात नाही होय बर नाही छे छे बाई ते कुठलं पैसे बिसे द्यायचं काही काढू नको माझ्याकडं हां आधार कार्ड आहे की माझ्याकडं जेरॉक्स आहे त्याची ठेवली आहे मी बरं मं तू कधी येतेस मग आपण जाऊया हं दोघी मिळून जाऊया मला काय असेल ते सांग बाई आमचं आपलं पूर्वीचं होतं ते बरं होतं आता काय ते सगळे गोंधळ कळत नाही बँकेतनं तर फोन आला मेसेज पण आला आहे काहीतरी आधार लिंक करा म्हणत आहेत ते हरकत नाही तू येशील ना हां शिकवते आहेस मला बरं बरं बाई झालं खूप बरं झालं शिकव मला हं मी शिकेन